आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये जे वाहतुकीसाठी आहे त्यांच्यामध्ये खूप खूप काही निर्माण झालेल्या आहे घडामोडी जसं की खूप फॅसिलीटीस झालेल्या आहे जसं की इकडनं तिकडनं लोकं येनतात आणि त्यामध्ये खूप जे डिस्टन्स आहे ते मेन्टेन असतं त्यामुळे आपल्या पर्यावरणाचे खूप काही मदतगार्ड आपल्या श शरीर झालं आणि त्याला खूप खूप फायदेमंद असतात आणि जे हे बरेच काही आजार आहे जे आजार आहेत त्यावर प्रोग्राम झालेले आहेत आणि ते आपल्या शरीरासाठी इम्युनी सिस्टिमसाठी खूप काही कंट्रोल होते जसं की नर्सिंग होम अप उपलब्ध आहेत बऱ्याच काही हॉस्पिटलमध्ये झालं सरकारी झालं प्रायव्हेट झालं त्या दरमण्यात खूप काही प्रोग्राम्स अवेलेबल आहे आणि त्या प्रोग्राममुळे आपण आपली जी डिसिज आहे ती कंट्रोल करू शकतो नाही का त्यामुळे आपण एकदम आपल्या इन्व्हॉर्नमेंटमध्ये झालं पर्यावरणामध्ये झालं रोज दररोजची जी लाइफ असते ती खूप खूप महत्वाची असते त्यामुळे आपल्याला आणि माझ्या जिल्ह्यामध्ये वाहतुकीसाठी एवढे सारे उपलब्ध आहेत पर्यायसाठी की आपण नाही का खूप काही जे रोडवरील झाडं वगैरे राहतात ते कट न कट न होण्याच्यासाठी खूप काही लोक त्यांना ते रस्ते अव्हॉइड करतात म्हणून पर्यावरणासाठी खूप काही महत्वाच्या आहे जे बसेस झाल्या त्या खूप सेफ्टीसाठी असतात की ज्या रोडवर गेल्या तर त्या रोडवरच चालायला हव्या बाकी ठिकाणी नको चालायला हव्या त्यामुळे आपले पर्यावरण जे आहे ते खूप खूप खूप महत्वाचे घडामोडी आहे त्यामुळे ऑटो झाले ऑटोरिक्षा आणि स्पीडब्रेकर झाले त्यामुळे गतिरोधक जे आहे ते आपण कंट्रोलमध्ये ठेवतो त्यामुळे ऍक्सीडेन्ट झाले ते होत नाहीत आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत तर त्यामुळे आपल्याला जी इंमुनाईझेशन आहे आपल्या बॉडीचं ते कंट्रोल होते आणि इलेक्ट्रिकल बस अवेलेबल आलेल्या आहेत आता बऱ्याच काही इलेक्ट्रिकल वेहिकल आल्या त्या आपल्याला आपल्या आपल्याला जे पोल्युशन होते त्यामुळे आपण ते अव्हॉइड करू शकतो इलेक्ट्रिक बसेसमुळे तर याप्रकारे माझ्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये वाहतुकीसाठी हे पर्याय उपलब्ध आहे आणि हे इंमुनाईझेशन झालं तर ही डिसिज कंट्रोल करू शकतो आपण